हां नमस्कार सर मी अंकिता चौगुले बोलते आहे ॲक्च्युली शिवाजी कॉलेजमधून मी बोलते आहे तर ॲक्च्युली सर मी सायकॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये लेक्चरर आहे हां तर झालं आहे असं की आपण आपल्या कॉलेजला काही फंडिंग्स मध्यंतरी तरी दिली होती पण झालं आहे असं की सध्या कॉलेजची ग्रोथ बघता आणि म्हणजे सध्या ॲडमिशन्स पण खूप होत आहेत आणि स्टुडंटचा फोकस सुद्धा म्हणजे जास्तीत जास्त सायकोलॉजीकडे होतो आहे जसे जसं की बाकीच्या डिपार्टमेंटसाठी आपण करतो तसं थोडं सायकॉलॉजीमध्ये पण भरपूर जणांचा ओढा लागलं आहे तर माझं म्हणणं असं आहे की साधारण म्हणजे मागच्या वर्षी आपण जे फंडिंग दिलं होतं ना त्या फंडिंगमध्ये बरं ते म्हणजे आपण प्रकल्प ला राबवले गेले ते कॉलेजमध्ये त्याची फक्त सायकोलजी डिपार्टमेंटसाठी तसं नाही भरपूरशा डिपार्टमेंटसाठी ते प्रोजेक्ट राबवले गेले आणि त्याच्यामधून स्टुडंटची ग्रोथ व्यवस्थित पडताळली गेली आता सं झालं आहे असं की आता मला असं वाटत आहे की सायकोलॉजी एक असा विषय आहे की तो जो माणसा म्हणजे माणसावर ते ज्याच्यामध्ये माणसाच्या मनावर त्याचा अभ्यास केला जातो असं ते विषय आणि त्याच्यामध्ये पण आजकाल भरपूर जणांचा ओढा झाला आहे मग मला असं वाटत आहे की सर तुम्ही साधारण कॉलेजला एक लाखापर्यंतचं जर फंडिंग दिलंत ह्या वर्षी तर ॲक्चुली बरं होईल जे आपलं काय मत आहे या विषयावर

ॲक्चुअली माझं म्हणणं असं आहे की जर तुम्ही म्हणजे मागच्या वर्षी संपूर्ण कॉलेजला एक फंडिंग दिलं होतं त्या फंडिंगमध्ये भरपूरशा गोष्टी केल्या गेल्या त्याच्यामध्ये काही फॅसिलिटीज क आपल्या स्टुडंट्सला दिल्या गेल्या मग त्या मग ते मग ते कुठल्याही गोष्टीतल्या असतील म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टीमध्ये कमतरता पडत असेल काही जणांना फॅसिलिटीज देणं असेल म्हणजे बेंच व्यवस्थित करणं असेल किंवा कॉलेजमध्ये जे काही कमी पडत आहे हां हां ते त्याच्यामध्ये केलं गेलं

चालेल ना म्हणजे कसं होईल की प्रत्येकाला तो फंड पुरेल म्हणजे थोडंसं असं हो अर्थात तेच ना ते त्या त्या प्रोजेक्टमुळेच मी तुम्हाला ॲक्चुअली त्या गोष्टीची मागणी केली तेवढ्या फंडिंगची म्हणजे जेणेकरून सगळ्या म्हटलं ते व्यवस्थित मॅनेज करतील आणि सायकोलॉजिकलला पण भरपूरसा आपल्याला पुढे वाढवता येईल जेणेकरून कॉलेजला पण चांगली ग्रोथ मिळायला शक्यता वाढेल ठीक आहे ना चालते सर मग मी आमच्या हेडसोबत बोलते आणि तसा व्यवस्थित आराखडा काढून तुम्हाला ते पत्रक पाठवते हां ओके